हो मी आता डान्स रील शॉर्ट्स बघते आता खूप काही पद पद्धतीमध्ये प्रकारामध्ये डान्स रिल्स शॉर्ट्स चालू असतात आता इंस्टाग्रामवरती खूप खूप छोटे छोटे रिल्स येतात खूप काही डान्स असतात त्या डान्समध्ये मला सचिन पिळगावकर त्यांची वाइफ सुप्रिया पिळगावकरचे डान्स खूप जास्त आवडतात प्लस मला अंकुश चौधरी त्यांचे पण डान्स खूप आवडतात आत्ता ज जास्त करून अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे दोन कपल्स आहेत त्यांचेही डान्स खूप छान असतात आताच्या रिल्समध्ये खूप काही नवीन तरुण मंडळी आलेली आहे जे ज्यांना आम्ही आधी ओळखत नव्हतो पण आता त्यांना ते एका रिल्समुळे किंवा एका डान्सच्या गोष्टीमुळे आता ओळखायला लागलेलो आहे आणि त्यांचेही खूप खाई काही खूप काही लहान मुलांचे खूप काही मोठ्या माणसांचे राघव जसं की प्रियंका प्राजक्ता ह्यांचे जे पण रिल्स असतात ते खूप छान असतात बनी असे काही खूप इंस्टावरती रिल्स आहेत ज्यांनी डान्स ह्या गोष्टीतून खूप काही लोकांना संदेशही चांगला पोचवतात खूप काही ल डोका लोकांना ते डान्समुळे ते ओळ त्यांची ओळखही निर्माण झाली ज्यांना आधी आपण काही इंश्टाग्राम किंवा कोणत्याही माध्यमातून ओळखत नव्हतो पण डान्स ही एक अशी कला आहे की ज्यांना त्यांची नाव ओळख मिळवून दिलेली आहे आणि पहिल्या आता पिचरमध्ये जे पण मराठी हिरो हिरोईनी असतात किंवा जे पण आहेत प्रिया जसे की वर्षा उसगावकरताई जसे ज्यांचे सिरियल्ससुद्धा असतात त्या सिरियल्समध्ये काम करतात त्यांचे छोटे छोटे व्हिडीओज असतात जे आपल्याला इंश्टा वरती बघायला भेटतात फेसबुक वरती बघायला भेटतात यूटुब वरती बघायला भेटतात जास्तकरून इंश्टाग्राम वरती छोटे छोटे रिल्स स्टोरीमध्ये टाकले जातात त्या रिल्सवरती ते त्यांचे डान्स जे ते तीस सेकेंड साठ सेकेंडमध्ये डान्स करून दाखवतात काय त्याच्यातून काही संदेश देतात जसं की आता कुठचे सण येत असतील त्या सणांवरती त्याच्या गाण्यांवरती खूप चांगले जसं की आता होळी होळीवरती रितेश आणि जेनेलिया देशमुखचे जे पण छोटे छोटे रिल्स आहेत त्याच्यावरती आता खूपजणांनी त्या गाण्यांवरती रिल्स तयार करतात त्याच्यानंतर पुढे गुढीपाडवा येतो म्हणजे मराठयांचा सण आहे त्याच्यावरती खूप काही डान्स होतात जसं एक मेला महाराष्ट्र दिन आहे त्या महाराष्ट्र दिनावरती त्याच्यावरती गाण्यांवरती डान्स केले जातात जसे हे जे सणावरती डान्स होतात ते खूप छान असतात आणि आता खूप काही रिलस्टार आलेत खूप काही आहेत जे आधी स्टार आहेत ते वेगळेच आहेत पण आता खूप काही हे रिल्स स्टारसुद्धा झालेले आहे त्यांची एक वेगळीच ओळख आहे आणि लहान लहान मुलांचे डान्स बघायला खूप जास्त आवडतं त्यांचे नवीन नवीन अकाउंट जे पिच्चरमध्ये आम्ही त्यांना कार्यक्रमामधून बघतो जसे की जसे कार्यक्रमामधून मायरा मायरा ही कार्यक्रमामधून पण ती प्रचलित आहे तशीच तिने डान्स खूप छान करते आणि तिचे डान्सचे व्हिडीओ बघायला मला खूप आवडतात ती छोटीशी आहे बट तिला मा तिचे मला गाण्यांचे तिचे ॲक्टिंग तिचे डान्सिंग खूप आवडतात मी तिचे रिल्स खूप बघते थँक्यू